तसं बघायला गेलं तर सांस्कृतिक वारस वारसा जतन करण्याकरता मी काय सूचना करावा ह्यापेक्षा आपण काय गोष्टी अमलात आणल्या पाहिजेत हे महत्त्वाचं आहे जसं की प्रत्येक वेळी जुनं ते सोनं नसलं तरी या सगळ्यांमागची भावना लक्षात तितकंच महत्त्वाचं आहे नंतर बदलत्या जीवनशैलीनुसार आवश्यक ते बदल घडवून हे वैभव कसे पुढं नेता येईल असा विचार करणं गरजेचं आहे शेवटी कौटुंबिक सामाजिक नाती दृढ करणं किंवा धकाधकीच्या जीवनात काहीसा विसावा विरंगुळा तसेच धार्मिक अधिष्ठानाचं बळ हे सगळं इतकंच आवश्यक आहे आणि फक्त आनंद आणि अत्यंत आनंदाने आणि समाधानानेच ते पूर्णत्वाला जावं जातं आणि त्यासाठी मानसिक शारीरिक अथवा आर्थिक अनावश्यक ताणतणाव न घेणंच आपल्यासाठी चांगलं आहे तर ह्यासाठी आपण सगळ्या गोष्टी आहेत ना वारसा जपण्यासाठी धार्मिक आध्यात्मिक पद्धतीने आपण आपल्या स्वतःला जमवून घेतलं पाहिजे त्यामध्ये आपण एकमेकाला सामावून घेतलं पाहिजे आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी आपण आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीला या सगळ्या गोष्टीची माहिती देणं गरजेचं आहे आणि आपल्या संस्कृतीने अनेक समृद्धी रूढी परंपरेचा पायंडा पिढ्यानपिढ्या संक्रमित केला आहे तो देवतांच्या अधिष्ठाना बरंच नात्याच्या बंधन दृढ करून सण साजरे केल्यावर जातात त्यामध्ये या परंपरेमध्ये पशू निसर्ग सगळ्यांना सर्व स्थान आहे या सगळ्यांनाच तितकंच महत्त्वाचं स्थान देऊनच आपण आपला सांस्कृतिक वारसा जतन करू शकतो